हॅलो हां साने टूर्स अँड ट्रॅव्हल का हां मला एक कॅब बुक करायची होती मी हां हां मी म्हणलं मला एक कॅब बुक करायची होती तेवीस तारखेला मी पुण्यात येणार आहे त्या दिवशीसाठी मला कॅब हवी होती आणि मला मेनली पुण्यात आगाखान पॅलेस बघायचा आहे आणि लाल महाल बघायचा आहे आणि काय किती वेळ लागतो पुणं फिरायला मला माहीत नाही मी कधी आले नाही आहे मग युज्युअली लोकं किती कसं बुक करतात या दोनच गोष्टी मला मेनली बघायच्या आहेत मी बाकी कारण की काही स्किप करणार आहे पाच तासाला दहा हजार रुपये होतील अहो असं कसं मला मी आता गावाहून तिकडे पुण्याला येणार तर त्या टॅक्सीचे पण दहा हजार रुपयेच होत आहेत आणि तुम्ही फक्त पुणं फिरवायला दहा हजार रुपये घेत आहे आम्ही बघा चारच लोकं आहोत म्हणून म्हणते चार लोकांसाठी दहा हजार रुपये द्यायचे आणि जर मी तीन तासाची बुक केली की किती भाडं अहो पाचशे रुपये काय कमी करून देत आहे अहो दहा हजार रुपये नाही तुम्ही साडे नऊमध्ये करत आहे जरा सातपर्यंत मला हे बघा लाल महाल बघायला आमचं फ्लाईट इकडे लँड होणार दहा वाजता तुम्ही आम्हाला अकरा वाजता नेलंत लाल महाल बघायला तरी माझी काही हरकत नाही

बरं बरं मग आणि मग ते आगाखान पॅलेस बघून झाल्यानंतर तिकडे एअरपोर्ट पण जवळच असेल ना त्याचे जेवढे होतील तेवढे मग मला आगाखान पॅलेससाठी आणि लाल महालासाठी उद्याला एक कॅब हवी आहे चार लोकांना मग तुम्ही दहा वाजता मला पिकअप करा मी तुम्हाला बाकीच्या डिटेल्स वॉट्सॲपवर पाठवते आणि नंतर झाली टूर की परत तिकडे सोडा आणि त्याचे जे काय चार्जेस असतील ते घेऊन टाका चालेल मग डिटेल्स पाठवते मी तुम्हाला चालेल थँक्यू